शिक्षणाबद्दल तर अकोला जिल्ह्यामध्ये जो काही जे काही समस्या आहे ते म्हणजे खूप साऱ्या लोकांना शिक्षण चांगलं घ्यायचं असतं पण आज ते शिक्षण जे आहे ना ते महागडं झालं आहे त्याच्याबरोबर म्हणजे आजकाल शिक्षणासाठी तर फार चांगलं आहे पण त्याचबरोबर महाग एवढं झालं आहे की खूप साऱ्या प्रमाणात एज्युकेशनची फीस वगैरे जी आहेत ना ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच्यामुळं काय होतं आहे की जसं कौशल्य म्हणा किंवा उद्योजकता ह्याचे पण काही जे काही क्लासेस आहेत ते पण खूप महाग होत आहेत त्याच्यामुळे त्यांचं जे टॅलेंट आहे ना ते टॅलेंट वापरू शकत नाही आहे किंवा त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात जे इकडल्या लोकां काही लोक ज्या लोकांची नाही आहे तेवढी कुवत त्यांना ते नाही मिळू शकत आहे